इथे असणाऱ्या बरेचसे अभयारण्यत जसं कर्नाळा अभयारण्य फणसाड अभयारण्य कर्नाळ्यामध्ये कर्नाळा किल्ला आहे जो ऐतिहासिक किल्ला आहे ज्याच्यावरती एक उंच ठिकाण आहे ज्याला लिंगोबाची टेकडी अति आदी नाव होतं ज्याला आता गिरिदुर्गदेखील बोलतात त्याचा प्राचीन इतिहासही चांगला आहे की त्यावेळी होणारी जी वाहतूक आहे त्या वाहतुकीसा म साठी लक्ष देण्याचं कार्य जे आहे ते त्या कर्नाळा किल्ल्याच्या असलेल्या उंच ठिकाणावरून त्या टेकडीवरून केलं जायचं अतिशय सुंदर अभयारण्य जिथं वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी वेगवगेळ्या क प्रकारचे प्राणी पाहायला मिळतात अजूनही या अभयारण्यात वाघ सिंह हे पाहायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारच्या सर्पांच्या जाती पहायला मिळतात अजूनही तिथं गिर्यारोहक त्या तिथे गिर्यारोहण करण्यासाठी येतात गिर्यारोहकांसाठी तर खूप चांगलं ठिकाण म्हणून अतिशय प्रति प्रसिद्ध असलेलं ठिकाण हे कर्नाळा अभयारण्य आहे आणि तसंच पावसाळ्यात सगळ्यात जास्त मजा ह्या ठिकाणी येते कारण आजूबाजूला असणारे छोटे छोटे जे धबधबे आहेत पावसाळ्यात ते पूर्णपणे भरून पूर्ण हिरवीगार अशी झाडी वगैरे दिसली दिसते तिथं पावसाळ्यातही तिथे हे अ ट्रेकिंगचा वगैरे अ विषय चालतो अतिशय सुंदर असणारं हे अभयारण्य कर्नाळा आहे